हॅलो सर हां तुम्ही मॅनेजर बोलत आहात का हा म्हणलं तुमचं गोल्सबद्दल बोलणार होते तुम्ही हा प्रोजेक्टबद्दल

हो करू शकतो नं सर आम्ही सर तुम्ही सांगाल तेवढे वर्क क कंप्लीट करू शकतो आम्ही हां जावा

हो हो चालेल ना सर आम्हाला पॉईंट पॉईंट पाठवून द्या आम्हाला आम्हीही करतो तेवढं काम अजून

हो हो

हो हो चालेल ना सर हो सर आम्ही सांगू शकतो टीमेटचे नावं घ्या ना गाडे आदित्य गोकुळ वासवरे अजय मस्के अजिंक्य गांजवे

एवढे जण आम्ही क करू शकतो हो हात ना हो चालेल बरं बरं चालेन ना ठरवू आम्ही आमची सर्वांची नावं आम्ही एकदा ऑनलाईन टाकून देतो तुम्हाला नावं घ्या आमचे हो चालेल